नमस्कार विशाल हॉटेल कां हां मी रोहित बोलत आहे माझ्यासाठी एक जेवणाची ऑर्डर करायची होती आमचे पाहुणे आले आहेत त्यांच्यासाठी चार माणसं आहेत मग त्यांच्यासाठी चिकन टिक्का एक प्रत्येकाला दोन दोन रोटी म्हणजे आठ रोटी म चिकन टिक्का एक व प्लेट घेतल्याने किती माणसांना चार माणसांना पुरेल का ती हां मग अजून घ्यायचं झालं तर मग एक व्हेजमध्ये घेऊया आपण हां व्हेज मराठा एक द्या थाली चिकन टिक्का प्रत्येकाला दोन दोन म्हणजे आठ रोट्या चिकन बिर्याणी हां चिकन बिर्याणी दोन द्या हे सगळं पार्सल हो हां अजून काय लागलं तर नाही अजून बस्स येव एवढं लागेल आणि हां तुम्हाला ॲड्रेस सांगतो मी बांद्रामध्ये कट्टा कॉर्नर आहे ना तिथे कॉ ओयस कॉम्प्लेक्समध्ये सारा हॉटेल आहे तिथे तीनशे दोन नंबरचा रुमं आहे हां तीनशे दोन रुममध्ये थांबलेय आहेत ते तिथे तुम्ही द्या हो साधारण किती वेळात येईल पार्सल तुमचं अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हां चालेल आणि बिल पण पाठवून देता ना मग तेव्हाच पे करतो मी की आता केलं पाहिजे हां ठीक आय ठीक आहे तुम्ही पाठवून द्या मग तिथेच मी त्याच्यात त्याच माणसाजवळ मी तुम्हाला बिल पाठवून देतो हो हो चालेल आणि तुमच्याकडे अशी स्पेशल डिश अशी कुठची आहे जी तुमचं हॉटेलची स्पेशाली हो हां ठीक आहे ठीक आहे हां ती एक तुमची तुमची एक स्पेशल डिश एक अमा एक ऍड करा त्याच्यामध्ये हो हो चालेल चालेल ठीक आहे हां हां थँक्यू